हॅलो हो मी डॉक्टर बोलतो बोला बरं तर आम्ही ज जसे गव्हर्मेंटने जेव्हा लॉकडाउन लावलं होतं तेव्हा काही असे आम्हाला ऑर्डर मिळाले होते की गे बेडची संख्या वाढवायची आहे ऑक्सिजन सिलेंडर वाढवायचे आहेत तर आणि आम्ही कसे ज्या हॉस्पिटलमध्ये आम्ही विजिट केलं आहे त्या हॉस्पिटलमध्ये सॅनिटायजर आणि मास्क असणे आवश्यक आहे हे गोष्टी आम्ही लक्षात ठेवले होते आणि जसे काही हॉस्पिटलचे जे साफसफाई जी करायची होती ती त्याला सॅनिटायझरनीच केलं त्याच्याने कसं कोरोनाचे जे ही आपले वायरस होते ते सर्व कमी झाले आणखी काही तुम्हाला प्रश्न आहेत का याच्या व्यतिरिक्त नं नाही आम्ही त्यांनं जे ज्यांची डेथ झाली त्यांची बॉडी आम्ही त्यांच्या घरच्यांना देऊ शकत नव्हतो तर कसे आम्हाला त्यांना एका असं पॉलिथिनमध्ये पॅक करावं लागत होतं त्याच्याने असं होत होतं की जो कोरोना वायरस कोरोनाने ज्याचा मृत्यू झाला त्याची बॉडीचं जो कोरोना आहे तो त्यांच्या घरच्या लोकांपर्यंत पोहोचू नये त्याच्यासाठी आम्ही फक्त त्यांचं फेस दाखवत होतो आणि त्यांना बॉडी तर देत नव्हतो आणि स्वत च नेऊन जाळायचो कारण की तो होता कोरोना आला होता तो काळ कठीण होता आणि जसे लोकं इन्फेक्ट होत होते कोरोनामुळे त्याची संख्या वाढली असती आणि मृत्यूचं प्रमाण वाढलं असतं त्यामुळे आम्ही तसं करू शकत नव्हतो आम्हाला एक किट मिळायची गं सरकारकडून किंवा आमच्या हॉस्पिटलचं हॉस्पिटलकडून आम्हाला एक किट मिळायची जे त्याच्यामध्ये आमचे काय ड्रेस असा होता एक पूर्ण असा कवर झालेला ड्रेस त्याच्या व्यतिरिक्त आमची मास्कची लेयर रहात होती आम्ही एकासोबत चार ते पाच मास्क लावायचो हँडग्लव्स वापरायचे सॅनिटायजर नेहमी वापरायचा ते सर्व काळजी आम्ही त्यावेळेला घेतली होती ओके ठीक आहे थँक्यू